हो आमची उपजीविका विजेवर अवलंबून आहे वीज खंडित झाल्यावर आम्ही काय करतो तर आमचं कसं आहे टी व्ही वगैरे आम्ही बघत असतो पण वीज गेल्यानंतर इलेक्ट्रिसिटी नसल्यावर आम्ही टी व्ही वगैरे बघू शकत नाही किंवा आजकाल आपण लवकर कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईलचा वापर खूप होतो तर चार्जिंग नसल्यावर आम्ही मोबाईल यूस करू शकत नाही समोरच्याला कॉन्टॅक् करू शकत नाही इलेक्ट्रिक बाईक निघाल्या आहे आजकाल ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक बाईक आहे ते चार्ज करू शकत नाही किंवा घरात फ्रीज इंडक्शन असतात तर इंडक्शनवर काही काही लोक पाणी वगैरे तापवतात स्वयंपाक करतात तर त्या गोष्टी होऊ शकत नाही बँकेतसुद्धा विड्रॉवल असो किंवा फॉर्म भरायचा असो किंवा अकाऊंट काढायचं असेल तर इलेक्ट्रिसिटी नसल्यावर आम्ही ते सुद्धा करू शकत नाही किंवा ज्या कंपण्या असतात त्या कंपण्यांमध्येसुद्धा आपण काही इलेक्ट्रिसिट सगळ्याच गोष्टी इलेक्ट्रिसिटीवर अवलंबून आहे इलेक्ट्रिसिसी इलेक्ट्रिसिटी नसल्यावर कसं सगळे कामं थांबून जातात